मी वर्धेवरून अमरावतीला प्रवास केलेला आहे मला साऊथ इंडियन खूप आवडते तरं इरवी चौक मध्ये साऊत कि साऊत इंडियन किचन म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे सर्व प्रकारचे साऊथ इंडियन डिशेस मिळतात आणि मी तिथे उत्तप्पम आणि इडली खायला गेले होते याच्या आद् याच्या आधी खूप लोकांनी सांगितलेलं होतं आणि खूप ठिकाणी पण मी खाल्लेलं आहे साऊथ इंडियन पण जे साऊत इंडियन किचन रेस्टॉरंटमध्ये टेस्ट आहे ते कुठेच आहे नाही आणि जे इडली बनलेली होती तिथली एवढी सॉफ्ट होती आणि त्याचा कण होता तो असा वेगवेगळा जसं आपण त्याला ब्रेक केल्यानंतर ते एक एक कण दिसत होता एवढी सुंदर इडली होती आणि उत्तप्पमवर ते खूप जास्त असं चीज टाकू टाकून देतात आणि त्याचा जो सांभार असते ते खूप असं व्हेजिटेबल्सनी बनवलेलं म्हणजे पौष्टिक पण असते आणि म्हणून त्या साऊत किचन रेस्टॉरंटचं जे साऊत इंडियन डिशेस आहे ते खूप डिलिशियस असतात आणि सर्वांनी आवर्जून तिथे जावे असं मला वाटते